आपल्या इतिहासाचा आणि भूगोलाचा आपल्या संस्कृतीवर परिणाम होतोच आपण कोणत्या भागात राहतो तिथली संस्कृती काय तिथलं वातावरण कसं आहे ह्या गोष्टीचा आपल्या जीवनशैलीवर आपल्यावर प्रभाव होतोच आम्ही तर सह्याद्रीच्या घाटातले लोक आहेत त्याच्यामुळं आमच्या संस्कृती शिवाजी महाराजांचीच असणार कसे त्यांनी शौर्य गाजवले कडेकपारीत राहणारे लोक आणि त्यांनी कशाप्रकारने आपलं कर्तृत्व गाजवलं तुळजाभवानीच्या सान्निध्यात राहत होतो आम्ही त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टींचा परिणाम आमच्या संस्कृतीवर आहे राहणं खाणंपिणं सर्वच गोष्टी शिवाजी महाराजांचे शौर्य त्यांच्या कथा ह्या ऐकतच आम्ही लहानप लहानाचे मोठे झालेलो आहेत शिवजयंती तर आमच्या इथं खूप मोठ्या प्रमाणात सुंदर साजरी होते महिनाभर तोच कार्यक्रम असतो आणि शिवाजी महाराजांचं शौर्य ऐकतच आम्ही लहानाचे मोठ्ठे झालो